मी सहसा आता बस बससेवाचे खूप लाभ घेत आहे आणि तिथे जातांना जर खिडकीजवळची सीट मिळ मिळाली तर फारच उत्तम आहे त्यामुळे बाहेरचं सौंदर्य कसं आहे हिरवी झाडे पाणी आला की पाऊस आहे उन्हाळा आहे की कसा आहे ते सर्व पा बघू शकतो आपण मस्त खिडकीतून थंड वारा येतो आजूबाजूने कोण चाललं कसे चालले हे पण बघायला मिळतात आणि रेल्वेचा पण प्रवास मी केलेला आहे रेल्वेमध्ये जर रिझर्वेशन कन्फम असेल तर फारच छान तसंच तुमचा दूरचा प्रवास आहे तर आरामशीर तुम्ही तुमच्या सीटवर जे तुम्ही रिझर्वेशन केलं आहे त्यामध्ये बसून किंवा झोपून आरामशीर जाऊ शकता तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि मेन म्हणजे त्यामध्ये वॉशरूमची सोय तर आहे पण तेवढं काही बरोबर नाही आहे ते वॉशरूम